दैनंदिन जीवनामध्ये इतर कामं करताना लेखन करतानासुद्धा खूप मजा येते आणि म्हणूनच ती करायला खूप आवडतं मग वेळ कोणतीही असू दे मी स्वतः ग्रंथपाल आहे त्याच्यामुळे माझ्या ग्रंथालयात बसून मला शांतता मिळते तिथे कामं झाल्यानंतर मला लिहायला निवंतपणा मिळतो त्यावेळेस मी विचार करू शकते किंवा प्रवासामध्ये जाता येतासुद्धा विचार करून ठेवता येऊ शकतो आणि नंतर घरी गेल्यावर रात्री निवांत त्या गोष्टीवर विचारमंथन करून लिहिता येतं आणि लिहिण्याची माझी आवडती जागा म्हणजे माझं स्वतःचं केबिन जिथे मी शांतपणे बसून लिहू शकते किंवा माझ्या घरातली माझी बेडरूम तिथेसुद्धा मला लिहायला खूप आवडतं इथे असताना मी आजवर अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे ज्यामध्ये माझा सगळ्यात आवडता म्हणजे मी पत्रलेखन केलेलं आहे मला पत्र लिहायला खूप आवडतात आणि म्हणूनच अशा माझ्या पत्रांचं पुस्तक देखील मी तिथे बसून लिहिलेलं आहे ह्या दोन जागांवरती बसून लिहायला मला खूप आवडतं